महाराष्ट्र राज्यामध्ये विविध कॉमेडी क्लब्स किंवा स्टॅंडप कॉमेडी प्रोग्राम राबवले जातात महाराष्ट्र राज्यामध्ये साईल होरानी क्लब हे अतिशय प्रसिद्ध उपक्रम कॉमेडी क्लब्स असून येथे भरपूरजण सहभाग घेतात या उपक्रमामध्ये भरपूर दर्शक सहभाग घेतात येथील या मधील कलाकार खूप उत्कृष्ट असं कामगिरी करतात कॉमेडी उपक्रम हा सर्वश्रेष्ठ उपक्रम असं लोक आपला थकलेला दिवस विसरून सहकुटुंब सह हा उपक्रम पाहण्यासाठी जातात आणि ह्या शोचा वेळ सायंकाळी आठ ते दहा या कालावधीत दाखवला जातो आणि भरपूर दर्शकही येथे उपस्थित असतात